समुद्रात मासेमारी करायला गेल्यानंतर तर आपण सर्वात प्रकारे सर्व प्रकारचे मासे जे जे काय आपल्या नेटमध्ये मिळणार ते आपण घेऊन येणार त्यानंतर आणल्यानंतर आपण प्रॉपर सेपरेट करणार मासे त्यानंतर त्याचा आयसिंग वगैरे करणार आणि त्यानंतर आयसिंग वगैरे झाल्यानंतर एकतर किंवा आणल्यानंतर ठोक व्यापारी असेल तर त्या व्यापाऱ्यांना आपण डायरेक्टमध्ये विकून देणार किंवा विकली नाही किंवा विकले गेले नाही किंवा आपल्याला जो पाहिजे तो रेट मिळाला नाही त्यानंतर आपण काय करणार की तो ते मासे सर्वच्या सर्व आयसिंग वगैरे करून आपण आयसिंग म्हणजे थोड्या प्रमाणात आईस वगैरे टाकून ते आपण कंपनीला पाठवणार नंतर जवळपासचे मोठे मासळी बाजार म्हणजे आपलं रत्नागिरीला ठोक विक्रेते आहे किंवा आपल्याला जर स्वतः पाठवायची असेल आपली जर स्वतःची गाडी वगैरे असेल आईस कंटेनर असेल म्हणता आपल्या तर त्यामध्ये आपण ट्रान्सपोर्ट करून मुंबईला वगैरे आपण पाठवू शकतो जवळच्या मार्केटला